हॅतो तुम्ही लँडलाईन कंपनीमधून बोलत आहात का माझ्या घरील घरातील लँडलाईनमध्ये खराब ध्वनी येत आहे त्यामुळे मी संभाषण ऐकू नाही शक्यता आहे कदाचित पावसामुळे तेथील वायरिंग खराब होण्याची शक्यता आहे तर तुम्ही कृपया माझ्या घरी येऊन ते सुधारित करू शकता का